हा नमस्कार माझं नाव संकेत कुलकर्नी मी राहणार नांदेड माझा एक आवडतीचा छंद म्हणजे मला पेंटिंग खूप आवडते त्यामध्ये स्केचिंग वॉटर कलर पेंटिंग थीम पेंटिंग आणि अशा प्र वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंगमध्ये मला रस आहे शक्यतो मला ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग ह्या एका पेंटिंगच्या प्रकारामध्ये जास्त रस आहे आणि स्केचिंगसुद्धा मी दहावीत असताना एका शाळेमध्ये राज्यस्तरीय स्केचिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती तेव्हा त्या कॉम्पिटिशनची थीम अशी होती की जे राजकीय लोक भारताचे जे एक सांस्कृतिक भागावर ज्यांनी इम्पॅक्ट टाकलेलं आहे जे काही लोकं आहेत त्यांच्या रिलेटेड आम्हाला स्केच काढायची होती आणि त्या दिवशी असं आंबेडकर जयंती होती त्यानिमित्ताने मी स्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्केच काढले होते ते स्केच पाहून ते राज्यस्तरावरती मला सेकंड प्राईज मिळायला होते तेव्हा ते आमच्या शाळेतील वर्तमानपत्रामध्ये जसे की आमच्या शाळेमध्ये स्कूल डायरी नेहमी छापल्या जायची त्या स्कूल डायरीमध्ये माझं ते छायाचित्र छापले गेले होते